कीटक हे चावतात पण ते विनाकारणाने चावतात असे नाही काही कीटकांचा गुणधर्म चावण्याचाच असतो पण काही कीटक विनाकारणाने चावत नाही जसे मधमाशी मधमाशांचा डंख हा फार वेदनादायक असतो मधमाशी जिथे मध जमा करतात त्याला छत्ता असे म्हणतात मधमाशीच्या छत्त्याला जर विनाकारण कोणी हात लावला त्रास दिला त्याला तोडण्याचा प्रयत्न केला किंवा त्यातले मध काढण्याचा प्रयत्न केला तर मधमाशी त्यावर धावून जाते धावून जाते म्हणजे मधमाशी त्यांचा काटा त्याचा डंख मारून समोरच्याला त्रास देतात आणि तो काटा माणसाच्या शरीरात राहू शकतो तो माणसाच्या शरीरात असला तर त्याच्या असह्य वेदना होतात त्यावर उपाय म्हणजे ताबडतोब त्यावर ओली काळी माती लावायची हळद लावली तरीही चालते त्यानंतर बरेच काही खेड्यातील घरगुती उपाय म्हणजे त्यावर लोखंड घासतात लोखंड म्हणजे आयन ते घासल्याने त्याच्या वेदना कमी होतात असे त्यांचे म्हणणे आहे पण काळ्या मातीच्या ओलाव्यामुळे तो थंडावा कायम राहतो आणि त्याची वेदना कमी होते हळदीमुळे त्याची सूजन उतरते किंवा मेडिसीनमधून तुम्ही पेनकिलर टॅब्लेट घेऊन त्याची थोडीफार वेदना कमी करू शकता परंतु गावातील लोक अजूनही लोखंडाचा वापर करून हळद माती मिक्स करून लावतात त्याने फार बरे वाटते आणि लवकर ठीक होते